गरजेची विश्रांती घेण्यासाठी आम्हाला खूप पुरेसा वेळ भेटतो जसं की आम्हाला एक दोन घंटेच भेटतात दिवसभर कॉलेज ट्युशन आम्ही शैक्षणिक क्षेत्रात असल्यामुळे आम्हाला दिवसभर बाहेर रहावे लागते आणि उरलेल्या टाइममध्ये स्पोर्ट्स किंवा जिम किंवा घोडेस्वारीला जावे लागते त्यामुळे आम्हाला फक्त दिवसाच्या वेळी कमी वेळ भेटतो विश्रांतीसाठी पण रात्री आम्ही आठ घंट्याची झोप पूर्णपणे घेतो कारण झोप महत्त्वाची आहे त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये काम करत असताना आम्हाला खूप पुरेसा वेळ भेटतो ते विश्रांतीसाठी आणि रात्री आम्ही आठ घंटे पूर्ण वेळ घेऊन आम्हाला बॉडीला रेंज देतात आणि त्यामुळे आम्हाला खूप फायदे होतात आम्हाला दिवसभर एनर्जी जाणवते आणि आम्ही जिमसाठी कॉलेजसाठी प्रिपेअर होतो त्यामुळे आम्हाला खूप फायदा सारा होतो आणि यामुळे आम्हाला खूप साऱ्या गोष्टी आम्हाला ॲडजेस्ट करून दिवसभरात वेळ काढावे लागेल विश्रांतीसाठी